राज्यातील शिक्षण व्यवस्था प्रत्येक विद्यार्थ्यांच्या गरजा आणि ध्यानवर पुरेसं लक्ष देते ते कसे तर विद्यार्थ्यांना मोफत वह्या पुस्तके आणि शालेय उपयोगी वस्तू दिल्या जातात प्रत्येक विद्यार्थ्याला गणवेश पेन्सिल रबर पेन कंपासपेटी कलर बॉक्स हे दिले जाते परत त्यांना शाळेमार्फत एक दप्तरदेखील दिले जाते दप्तर आणि त्यांना शालेय गणवेश दिला जातो त्याचबरोबर विद्यार्थी जास्त आकर्षित व्हावे यासाठी त्यांना पावसाळा असला की त्यांना रेनकोट दिला जातो आणि हिवाळ्यात स्वेटर देखील दिले जाते की जेणेकरून गरिबांची मुलंसुद्धा शाळेकडे वळतील आणि शाळा शिकतील शाळा शिकतील त्यासाठी त्यांना शालेय पोषण आहारदेखील दिला जातो तो जर नेहमी सारखा असतो असं नाही तो प्रत्येक दिवशी वेगवेगळा असतो सोमवारी वरण भात तर मंगळवारी कढी खिचडी बुधवारी पुलाव गुरुवारी त्यांना फ्रूट्स किंवा बिस्किट दिले जातात शुक्रवारी त्यांना चणे आणि गुळ दिले जातो शनिवारी त्यांना काहीतरी असं लाईट्स असं मटर पुलाव वगैरे करून दिला जातो त्यामुळे काय होतं विद्यार्थी जास्तीत जास्त शाळेकडे आकर्षले जातात आणि ते आपल्या अभ्यासाकडे लक्ष देतात आणि जो विद्यार्थी चांगला अभ्यास करतो त्याला सरकार कॉलरशिपसुद्धा देते किंवा काही वस्तू देतात जसं की सायकल पर सायकल देतात लॅपटॉप देतात त्याच्यामुळे विद्यार्थी जेणेकरून जास्त अभ्यासाकडे लक्ष देतात आणि ते चांगलं त्यांना बघून इतर एका विद्यार्थ्याला बघून चार विद्यार्थी चांगल्या प्रकारे आणि अधिकाधिक चांगला अभ्यास करतात जेणेकरून त्यांनासुद्धा ते पारितोषिक मिळायला हवे त्याच्यामुळे काय होतं तर सर्व विद्यार्थी हे आपल्या अभ्यास करतात पण ते चांगल्यातलं चांगलं आणि खूप असा काही चांगला अभ्यास करतात की ज्याच्यामुळे सर्वांची ही प्रगती हो असते त्यांना जर वर्ष मोफत वह्या पुस्तके दिले जातात आणि गरिबातील गरीब मुलांनाही सुद्धा अभ्यासाचे शाळेचे शाळेत येणेसाठी गोडी निर्माण होते शाळेत येण्याची